मी एक टी वी खरेदी केला बाई सगळ्यांच्याच घरी टी वी होता पण माझ्याच घरी टी वी नव्हता भलती पंचाईत पडत होती मी माझ्या टी वीवर सिरियल पाहते आणि ते रामायण येतं पिक्चर येतं मेन म्हणजे बातम्या जगात काय चालू आहे ते पण माहीत पडते त्या बातम्यामधून डॉक्टरचं मुलाखती येतात पुन्हा काय चालू आहे हे सगळं माहिती होते टी वी म्हणजे एक मेन वस्तूच आहे ना ती गाणे ऐकतो कधी पिक्चर पाहतो कधी मराठी कधी हिंदी मुलं हे पाहतात ते आपलं क्रिकेट मॅच आजकालच्या मुलांना तर तेच पाहिजे दुसरं म्हणजे हे आपलं क्रिकेट मॅच सगळे माहिती होतं ना टी वीवर माझ्या घरचा माणूस तर पाहिजे त्यांना तर कधी पहा की लावल्या बातम्या केल्या सुरू बातम्या